अच्छा मलकापूरचे आहे का तर मला हे विचारायचं होतं की तु तुम् तुमचा अॅटो किती वाजेपर्यंत सुरू राहतो रात्री कारण की मला बुलढाण्याला जायचंय मलकापूर ते बुलढाणा तर पाहिजे होतं तुमचं अॅटो कारण की ते बस वगैरे ट्रेन कधी लेट येते कधी लवकर येते अच्छा अकरा वाजेपर्यंत सुरू राहतो का मग माझी दहाची ट्रेन आहे मग तुम्ही अकरा वाजता येऊ शकता का नाही सॉरी दहा वाजता येऊ शकता का तुम्ही चालेल मग अच्छा अच्छा मग मग मी तु माझा नंबर लिहून घ्या एट डबल सिक्स एट डॅश डॅश डॅश आणि चला मी आता तू तू तुम्हाला तेव्हा कॉल करेल तुमचा नंबर आलेला आहे माझ्याजवळ मलकापूर ते बुलढाणा किती भाडं लागेल तुम्हाला

पाहून सांगताय का बरं पाहून सांगा पाचशे सहाशे रुपये का बरं बरं बरं थोडे कमी करू शकता का दादा मग पावसापाण्याचं समजा जर असलं तर बरं मग मी तुम्हाला तसं कॉल करून सांगेल तेव्हा थँक यू दादा तुम तुमचा टाइम दिल्याबद्दल थँक यू